आजचे एकविसावे शतक म्हणजे नवयुवकांची नवयुवकांचे शतक आहे न आणि जे युवक आहेत आजची जी पिढी आहे त्यांना सगळं फास्ट आवडतं त्यांना असं सगळं असं ब्लूमरर्स सगळा शोऑफ जो असतो तो आवडतो आणि साल्सा झुंबा हिप हॉपमध्ये ते जास्त प्रमाणात आढळतं जे आपले सांस्कृतिक नृत्यप्रकार आहेत ते जराशे असले स्लो आणि ते पूर्वीच्या काळातले असून ते खूपच जुने झाले आहेत वगैरे असा समज आजकालच्या युवकांचा असतो आणि साल्साम साल्सा झुंबा हिप हॉप हे जास्तकरून आपल्या जे चित्रपट असतात त्यांच्यामध्ये आढळतात आणि चित्रपटांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जो असतो तो आजच्या पिढीवर पडतो आणि म्हणून आजच्या आजच्या ज्या युगात साल्सा झुंबा आणि हिप हॉप यांसारखे विदेशी नृत्याचे नृत्याचे प्रकार आपल्या भारतात आपल्या देशात खूप लोकप्रिय होत आहे असे मला वाटते